मला शिवणकामाची खूप आवड आहे त्याच्यामुळे माझ्याकडे शिवण मशीन आहे ज्यावरती मी कपडे शिवते हे माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे धागे आहेत शिव कपडे शिवताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या धाग्यांचा वापर करावा लागतो आणि काही मला लोकर सुद्धा म्हणजे विणकामाची सवय असल्यामुळे मी वेगवेगळ्या क रंगाचे लोकर सुद्धा खरेदी केलेली आहे आणि ते मी सुयांच्या साह्याने विणत असते मला खूप मोठ्या प्रकारचं एक स्वेटर बनवायचं आहे तर ते बनवण्यासाठी मला आणखीन काही कलर जे कलरच्या ज्या लोकरी आहेत त्या घ्यायच्या आहेत आणि चांगल्या प्रकारच्या सुया ज्या आहेत उत्तम प्रकारच्या त्या घ्यायची इच्छा आहे माझी जेणेकरून मला माझं काम आणखीन जास्त चांगल्या प्रकारे करता येईल